हॅलो रिक्षा हां हां हां थांबा थांबा रिक्शावाले काका हां मग तुमच्या हां पॅसेंजर आहे तुमच्या इथे पण एक तुमी शेअर रिक्षा करता का शेअर रिक्षा नाही का मग बरं मला मला हां तुम्ही नाही करत का हां पण नाही पण तुम्ही मीटरप्रमाणे घेणार ना कारण काय होतं रिक्षात बसल्या रिक्षात बसल्यावरती मीटर टाकत नाहीत नाही मला जायचं आहे म शनिवारपेठेमध्ये पुण्यामध्ये शनिवार पेठेत हां पण मीटरने हां मीटर नाही नाही शनिवार पेठ अप्पा बळवंत चौक अप्पा बळवंत चौकात हां कशाबद्दल म्हण म्हणून मी तुम्हाला आधीच विचारलं की तुम्ही मीटर टाकणार ना पुण्यामध्ये मीटरने चालत नाही तर मग तुम्हाला आर टी ओ नी परवानगी कशी काय दिली हो रीक्षा चालवायला पुण्यामध्ये मीटरने जातात पुण्यामध्ये मिटरनेच जातात इ नाही नानाही नाही नाही नाही पण मग तुम्ही मी तुमचा नंबर मग आर टी ओकडेच देते वाटल्यास असं चालणार नाही पुण्यात रिक्षा मीटरनीच चालतात नाही नाही आणि दोन हो आणि कोथ कोथरुडहून दोनशे रुपये शंभरसुद्धा अंतर नाही आहे तीन साडेतीन किलोमीटरसुद्धा अंतर नाही आहेत हां आता तुम्हाला ते सोईस्कर ऐकू येणार नाही बरं का हां मग तुम तुम तुमच्याबरोबर त्या मग ह्याच्यावरती बोट ठेवलं की तुम्ही कारणं सांगता पेट्रोल नाही आहे मीटर नाही आहे मा मला आहे ऐकू येत आहे व्यवस्थित पण हो का मग त्यांना विचारायचं का आपण हे कॅन्सल करून हे बघा शंभरचं सुद्धा अंतर नाही आहे आणि मला अप्पा बळवंत चौकातच सोडायचे आहेत नाही तर वाटेत म्हणाल